गावाकडच्या भागात बऱ्याचदा सरकारी शाळा असतात अनुदानित असतात किंवा पूर्णतः अनुदानित असल्या तरी थोडंफार प्रमाणात अनुदान मिळत असतं त्यामुळे जो काही वार्षिक विकासाच्या दृष्टीने किंवा छोटे छोटे समारंभ असतील त्यावेळी काय पैसा द्यावा लागतो तेवढाच द्यावा लागतो वेगळी अशी फी द्यावी लागत नाही शिक्षणासाठी आ आणि इकडे तर सरकारने आठवीपर्यंत शिक्षण मोफत केलेलं असल्यामुळे पुस्तकांचं किंवा इतर गोष्टींचाही खर्च नाही शाळेत पोषण आहार मिळतो असं गावाच्या ठिकाणी सगळं वातावरण आहे दहावीपर्यंत पोषण आहार दिला जातो गाव मुलांना आणि वेगळी अशी फी भरावी लागत नाही शैक्षणिक फी नाही भरावी लागत थोडी फार लायब्ररी मध्ये तुमचं अकाउंट असण्यासाठी काहीतरी किरकोळ रक्कम भरावी लागते त्यानंतर तुम्हाला खेळाच्या दृष्टीने काही भाग घ्यायचा असेल तर थोडाफ थोडीफार रक्कम एन्ट्री फी वगैरे अशी असते तशा टाईप असतं गॅदरिंगच्या वेळी काँट्रीब्युशन म्हणून एक शंभर दोनशे रुपये किंवा फार तर पाचशेच्या वर नाही असं वर्षातून फार तर हजार दोन हजार एवढाही खर्च नाही जात पण तरी तेवढा जातो असं म्हणूया आपण पुस्तकं वह्या या सगळ्या गोष्टी बघता ते होऊन जातं त्यामुळे फार असा काही गावाच्या ठिकाणीआम आम्हाला शाळेत खर्च येत नाही